हां नमस्कार बोला की बोला हां बर बर हां

बर बर

हां हां वाडी हां हो हो हो आता तुम तुम्हाला एखादी गाडी आम्ही अरेंज करून देऊ जे खात्रीचा ड्रायव्हर देऊ त्यामुळं तो तुम्हाला व्यवस्थित आणेल करेल चार दिवसा तुमचा मुक्काम असंल तर चार दिवसात तुम्ही वा एका दिवसात वाडी खिद्रापूर नंतर इथं एक ह्याचा डोंगर आहे हातकणंगल्यापाशी तर तो रामलिंग डोंगर आहे ज्योतिबा आहे पन्हाळा आहे हे सगळं तुम्ही दीड दिवसात कवर करू शकता कात्यायनी आहे जायला हे तुम्ही दीड दिवसात कवर करू शकतात कन्हेरी मठ ते कसं तुम्ही लोकल तुम्ही सांगा हां कन्हेरी मठ पण होता त्याच्यात कन्हेरी मठ होतं हां हो हो पण कन्हेरी मठाला नाही कन्हेरी मठाचं कसं आहे

हो हो हो होय होय होय बरोबर आहे की बरोबर बरोबर हं हो हो हो बरोबर आहे की बरोबर आहे हां हां राहण्याची सोय आहे आहे हो आहे आहे आहे आहे चांगली हॉटेल्स आहेत स्टँडपाशी की म्हणजे ती बा बाहेर पडायला सोयीची होतात त्यामुळं स्टँड म हं हो हो हो हो होईल होईल होईल होईल होईल होईल होईल हां हो हो हं हो नाही नाही बरोबर आहे हो आहेत शाकाहारी हॉटेल्स आहे तिथं हां हो हो हो होय होय नॉर्मल जेवण पाहिजे तसं मिळू शकतं हां हो हो हो हो हो मिळेल मिळेल मिळून जाईल हो मिळून जाईल मिळून जाईल हो आहे जर महालक्ष्मी मंदिर आहे परत कात्यायनी आहे ज्योतिबा आहे पन्हाळा आहे ज्योतिबा पन्हाळा गगनबावडा आणि वाडीच्या जवळ क खिद्रापूर आणि औंदुबर तसं तसं इतकं जवळ नाही आहे पण जाऊ शकाल तुम्ही बट हे सगळं एका दिवसात होणार नाही

बरोबर की बरोबर हो हो हो बरोबर हो हो तर इकडं जाऊन या राधानगरी डॅम आहे ते तुम्ही एक दिवसात करू शकता राधानगरी दाजीपूर अभयारण्य आहे तिकडं जाऊ शकता तुम्ही आणि सांगलीला गेला की सांगलीजवळ औदुंबर आणि तिथं आणखी एक हे आहे काय म्हणायचं फॉरेस्ट आहे राखीव त्याचं तुम्ही बघू शकता हां नाही नाही नाही नाही नाही कुठंच नाही आहे ते हो हो हो हो हो हो आणि ते ही सगळी तशी जाण्यासारखी आहेत हो हो हो हो हो चालेल चालेल हो चालेल चालेल ही सगळी ठिकाणं त्यांना जाण्यासारखीच आहेत आहेत आहेत आहेत आहे आहेत काय प्रश्न नाही हं नाही नाही कुठंच नाही आहे कुठंच नाही नाही आहे हां हां हां हां मग गग गगनबावडा आहे गगनबावड्याला जावा गगनगिरी मठ आहे ना तिथं चढावं लागतं जरा हां हो की तुम्ही मला हो हो हो हो चालेल चालेल हो येस हो हो चालेल चालेल हो येस येस येस हो येस येस हो वेलकम